महाराष्ट्र महाराष्ट्र हे एक वैविध्यपूर्ण भारतीय राज्य आहे जे असं राज्य आहे की भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी आणि वारशामध्ये असे एक महत्त्वाचं योगदान आहे महाराष्ट्राच्या लोकनृत्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य चालीरीती आणि समुदायांना अनुसरून ते लोकनृत्यं असतात यामध्ये आदिवासी नृत्यं आहेत स्थानिक परंपरा आणि विधींना अनुसरून देखील नृत्यप्रकार सांगितले गेलेले आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामध्ये आध्यात्मिक जे काही विश्व आहे ते विश्व सारं साजरी करत असताना अगदी लावणीपासून म्हणजे लावणी मदे तालबद्ध हालचाली असतात संगीत असतं आकर्षक तमाशा असतो वैशिष्ट्यं असतात अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सण समारंभ लग्न विवाह बाळंतपणं त्यानंतर सुगीचे सणाचे सुगीचे सण या सगळ्या गोष्टींना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची लोकनृत्यं महाराष्ट्रीयन संस्कृती जे आहे ती नृत्यांवर आधारलेली आहे आणि त्या नृत्यांच्या अनुषंगाने वेगळे नृत्यप्रकार म्हणजे लावणी आहे धनगरी राजा नृत्य आहे लेझिम आहेत कोळीनृत्य आहे इतर पारंपरिक नृत्यं आहेत ही सगळी नृत्यं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खानदेशी नृत्यं आहेत कोंकणी नृत्यं आहेत मालवणी नृत्यं आहेत अशी जी वेगवेगळे नृत्यप्रकार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गणपतीमध्ये आपण वेगवेगळे नृत्य करतो लेझिम डान्स असेल कोळीनृत्य असेल आणि तमाशामध्ये पुरुष आणि महिला हे दोन्ही नर्तक असतात त तर लावणी प्रकारामध्ये प्रामुख्याने महिला ह्या नृत्य करतात आणि हे जे काही नृत्यप्रकार आहेत याच्यामध्ये हे केवळ मनोरंजनच करत नाहीत तर सांस्कृतिक वारसा जो आहे तो देशाचा तो टिकवून ठेवण्याचं काम करतात महाराष्ट्राच्या कलात्मक परंपरेमध्ये जिवंतपणा दर्शवतात महाराष्ट्रामध्ये लोकनृत्यामध्ये लावणी हा सजीव नृत्यप्रकार आहे त्याच्या उत्साही हालचाली त्याच्यामध्ये असतात जो पारंपरिक संगीतामध्ये सादर केला जातो याच्यामध्ये प्रेम आहे आनखी काही सामाजिक समस्या आहेत त्याच्यावर संकल्पनावर आधारित ते असतं धनगरी गजामध्ये नृत्यामध्ये विशेषताः धनगर समाजातली पुरुष आणि विशेष प्रसंगी आणि सणाच्या वेळी हे नृत्य सादर करतात आणि याच्यामध्ये पोशाख आहे संगीत आहे तालबद्ध पायाची हालचाल असते त्यानंतर लेझीममध्येसुद्धा अगदी शाळांमध्ये पण लेझीम शिकवलं जातं आणि काही काही नाट्यपथकामध्ये काही काही समारंभाचे वेळेस जयंती पुण्यतिथीच्या वेळेससुद्धा काही प्रभातफेरी असेल त्यावेळीदेखील लेझीम हे सादर केलेलं जातं कोळी समाजामध्ये कोळीनृत्य हे पारंपरिक नृत्य असतं मासेमारीच्या वेळेस किंवा नारळी पौर्णिमा सण त्यावेळीसुद्धा कोळी समाजातील लोकंही नृत्य करत असतात समुद्राजवळील दैनंदिन जीवनात त्यांचं चि त्या त्या पद्धतीने चित्रण किंवा हावभाव आपल्याला दिसतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळी नृत्यं आहेत तिथे कोळीनृत्य हा पारंपरिक कोळी मच्छीमार समुदायाद्वारे सादर केलेला नृत्यप्रकार आहे आणि याच्यामुळे सुद्धा स्त्री आणि पुरूष दोघंही तिथे नृत्य हे करत असतात आणि धनगरी गजा हे सोलापूर भागामध्ये महाराष्ट्राच्या प्रामुख्याने धनगर समाज हा गुरंढोरं किंवा मेंढ्या पाळतात आणि निसर्गाशी त्यांची जवळीक असते या अनुषंगाने निसर्गसौंदर्य नी त्यांचे देवात बिरोबा आहे याच्यापासून प्रेरित होऊन काही कविता आणि ओव्या रचलेल्या आहेत आणि त्या ओव्यांमधून बिरोबाला आदरंजी ते वाहतात आणि मग त्यामध्ये मग त्यांचं नृत्य गजानृत्य करतात त्यामध्ये धनगर नर्तक असतात पोवाडा आहे पोवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगाचे वर्णन करणारे प्रसंग तिथे असतात आणि मग त्या अनुषंगाने पोवाड्यामध्ये सुुद्धा आपण काही वेगळ्या प्रकारचे वीररस उत्पन्न करणारे नृत्यही करू शकतो लेझीम नृत्याला तर सगळीकडे सामाजिक आणि धार्मिक दोन्हीच ठिकाणी महत्त्व आहे राज्याच्या मार्शल आर्ट परंपरेचा तो एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये अगदी चौकट जोड्या वर्तुळाकर नमुने अशा अनेक वेगळ्या प्रकारचे नमुने लेझीम नृत्यामध्ये असतात शारीरिक व्यायाम याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होत असतो अशी वेगवेगळ्या प्रकारची महाराष्ट्रीयन लोकनृत्यं वेगवेगळ्या प्रसंगी लोकंही करत असतात